नागपूर जिल्ह्यात पाळला जाणारा काही सामान्य सामाजिक किंवा सांस्कृतिक पद्धती अशी आहे की नागपूर जिल्ह्यात जर कोणी एकमेकाशी भेटतो तर ते जय भीम म्हणतो बुद्ध समाजामध्ये जय भीम म्हणतो किंवा हिंदू समाजामध्ये ते नमस्ते म्हणतो की बा नु नुस्लिम समाजामध्ये ते गळे मिळतात आणि त्यांचे रिस्पेक करतात त्यांचे स्वागत करतात तसेच नागपूरचे लोक गाय बकरी अॅनिमलसोबत ते पण प्रेमळ राहातात जसं उन्हाळ्यात जिल्ह्या उन्हाळ्यात सिजन्समध्ये लोक आपल्या घराचा बाहेर भरलेली पाण्यानं पाण्यातून भरलेली बालटी ठेवतात गाय बकरींसाठी कुत्र्यांसाठी तसेच त्यांची ते त्यांना पाणी मिळू शकत नाही म्हणून ते लोक त्यांना पाणी देतात पाणी पिण्यासाठी देतात तसेच त्यांना पोळी देतात शिळी पोळी देतात गायना कुत्र्यांना की त्यांच्या त्या त्यांचा पोट भरलं पाहिजे म्हणून तसेच ते गाय अॅनिमलसोबत खूप प्रेमळ राहतात आणि त्यां त्यांना खूप हेल्प करतात ते त्यांना नुकसान काहीच नुकसान नाही पोचवत